शाळांमध्ये विविध विषय शिकवले जातात ज्यामध्ये भाषांच्या संदर्भात म्हणलं तर मराठी ही मातृभाषा हिंदी ही राष्ट्रभाषा आणि इंग्रजी ही जागतिक भाषा हिंदी संस्कृत ही पुराणकालीन भाषा शिकवली जाते गणिताच्या बाबतीत म्हणलं तर बीज गणित आणि भूमीती असे दोन विषय असतात शास्त्र या विषयाबद्दल म्हणलं तर त्याच्यामधे जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र हे विषय येतात आणि सामाजिक शास्त्र यामध्ये इतिहास भूगोल आणि नागरिक शास्त्र असे विषय यांचा समावेश केलेला असतो शिक्षकांच्या बाबतीत म्हणलं तर शिक्षक हा मूलतः बी एड झालेला म्हणजे बॅचलर इन एज्युकेशन झालेला किमान शिक्षण घेतलेला असतो त्याचबरोबर अलीकडच्या काळामधे शिक्षक पात्रता चाचणी ही अनिवार्य केलेली असल्यामुळं ही पात्रता चाचणी जर तो शिक्षक उत्तीर्ण असेल तरच तो शिक्षकी पेशामध्ये एक शिक्षक म्हणून काम करू शकतो आणि त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये शिक्षक चांगले आणि सुशिक्षित असतात